इथला मुख्य धर्म हिंदू धर्म त्याला सनातनी धर्म म्हणतात हा पाच हजार वर्षापासून चालत आलेला आहे याचा मुख्य ग्रंथ आहे श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता हा श्रीकृष्ण भगवान आणि अर्जुन यांच्यातील झालेला तो संवाद आहे महाभारताच्या काळी युद्धभूमीवर अर्जुनाला धैर्य देण्यासाठी त्याचं मन खचून गेलं होतं त्याला धैर्य देण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला आहे तोच हा प्रदेश म्हणजे श्रीमद्भगवद्गीता ग्रंथ पण हा ग्रंथ संस्कृत भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याचा फारसा फायदा होत नव्हता म्हणून श्री संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं थोडं मराठी रूपांतर करून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे या शिवाय श्री सम रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ आहे जीवनाला जीवनासाठी हा अत्यंत उपयोगी ग्रंथ आहे कसं वागावं यातून खूप उपदेश केलेला आहे की अशा चांगदेव पासष्टी एकनाथ पासष्टी असे अनेक ग्रंथ हिंदू धर्मात आहेत आणि प्र ओम स्वस्तिक असे शंख चक्र गदा हे एक प्रतीक आहेत आणि हिंदू धर्माचं म्हणजे कुंकवाचा टिळा हे सुद्धा एक प्रतीक मानले जातात